हॅलो खूप बोर झालं आहे खूप टायर्ड झालं आहे आता ते कसं करणार आता मी फ्रेश कसं होऊ एनि सजेशन विच कोणती मूवीज अशी बघू की मला नाही का एकदमच छान वाटेल बरं वाटेल की एकदमच हृदयस्पर्शी मूव्ही असेल कोणती पिचर बघू सचिनची बघू का अशोक सराफांची बघू कोणती बघू मी अशी मूव्ही ओके तुम्हाला काय वाटतं मी काय बघायला पाहिजे मी खरंच ही बघू का मी नटरंग पाहिला आहे पूर्णपणे पण आता मला असे एक खळखळणारी हसणारी पाहिजे ओके लक्ष्मीकांत बेर्डेची बघू मी मुवी बरं बघते मी तशीच नाहीतर मी अशी ही बनवाबनवी पिच्चर बघायची प्रयत्न करते बर बघू मी ही ट्राय करते